मनो मनोरंजनासाठी तसे मी भरपूर उपक्रम केलेले आहेत पण त्यातले काही निवड उपक्रम मोजकेच उपक्रम मी तिथे तुमच्यासमोर सांगतो आहे त्यातले मी दोन उपक्रम तुम तुम्हाला सांगणार आहे त्यातला एक म्हणजे कथा कथनाचा उपक्रम अन दुसरा आहे वृक्षारोपणाचा उपक्रम तसं मी स्वतः लेखक आहे आणि लेखक असल्यामुळे मी कथाकथनाचा उपक्रम हा आम एखादा सणवार असेल किंवा दिवाळी असेल गणपती असेल तर मी माझ्या मित्रांना बोलवतो आणि हा उपक्रम मी साजरा करतो पण त्यावेळेला मी काय करतो मी लिहिलेली एखादी कथा असेल तर ती कथा निवेदनशैलीमध्ये त्याचबरोबर अभिनय अभिनयाची ॲक्टिंग वाचिक अनुभव वाचिक अभिनय म्हणजे वाचणं हासुद्धा एक ॲक्टिंगच आहे वाचणं हा सुद्धा एक अभिनयच आहे मग ती कथा वाचतानासुद्धा वाचीक अभिनय करून ती वाचणे त्याला कथाकथन म्हणतात पण तो कथाकथनाचा कार्यक्रम मी बऱ्याच वेळेला केलेला आहे आणि त्याला माझे बरेच मित्र मला खूप दाद देतात टाळ्या वाजवतात वन्स मोर म्हणतात पुन्हा एखादी कथा सांगायल सांगतात तेव्हा इतकं काही ग्रेट वाटतं तेव्हा आणि खरंच एक वेगळ्या प्रकारचं मानसिक समाधान मला त्यातनं मिळतं आणि खरं तर असे उपक्रम करणं खूप गरजेचं आहे आणि खरं तुम्हाला अजून एक उपक्रम सांगतो मी जो कुठला करतो आहे आणि त्याच्याब त्याच्याबद्दल सांग सांगितल्यानंतरच हे उपक्रम मानसिक स्वास्थ्य कसे देतात त्या थोडंसं बोलणार आहे अजून एक मी उपक्रम करतो कथाकथनासोबत तो म्हणजे वृक्षारोपणाचा उपक्रम पावसाळा सुरू झाला की माझ्या मित्रांना गोळा करतो आणि म्हणतो चला आता आपण झाडं लावूयात मग झाडं लावण्यासाठी काय होतं आम्ही एखाद्या नर्सरीला जातो नर्सरीला भेट दिल्यानंतर त्याच्याकडनं काही वेगवेगळी झाडं आम्ही गोळा करतो आणि मग ती लाव लावतो मग ते कुठेही लावतो फक्त आमचा लावल्यानंतर एकच असतं की त्या झाडाची देखभाल मात्र केली पाहिजे ते झाड वाढवलं पाहिजे ते झाड जगवलं पाहिजे याकडे पण आमचं फार जातीने लक्ष असतं हा दुसरा उपक्रम खरं तर अशा प्रकारचे उपक्रम आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये फार फार महत्त्वाचे आहेत कारण कसं असतं आपण रोजच्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारचं काम करतच असतो की पण थोडंसं रोजच्या कामापेक्षा वेगळं काहीतरी आपण केलं पाहिजे रोजच्या काम रगाडापेक्षा जर आपण काहीतरी वेगळं केलं तर तुम्हाला त्यातनं मानसिक स्वास्थ्य मिळतं आहे प्रकारची मनाची शांती मिळते काहीतरी नवीन केल्याचं तुम्हाला काहीतरी आनंद मिळतो आणि या गोष्टी अशा असतात की त्यातनं मला काय मिळेल हा विचार नाही करायचा मला त्यातनं काही चार पैसे मिळतील का हा विचार त्यातनं मी नाही करत पण त्याच्यातून मी काय देतो आहे मी दुसऱ्याला माझ्या गोष्टी वाचून मी दुसऱ्याला आनंद देतो त्याचबरोबर दुसऱ्याला आनंद तर मी देतोच पण मला एक गोष्ट मिळते मला मनःशांती मिळते मला मानसिक स्वास्थ्य मिळतं या गोष्टी माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाच्या आहेत आणि खरं तर हे मीच नाही मी सगळ्यांना या ठिकाणी संदेश किंवा सल्ला देऊ इच्छितो की तुम्ही तुमचे स्वतःचे मनोरंजनासाठी शा स्वास्थ्यासाठी अशा काही उपक्रमाचा स समावेश तुमच्या जीवनामध्ये नक्कीच करा धन्यवाद